खूप भारीचे शूज होते बघ ना कितीला घेतले होते मी ना ते विचार पण नसंन केला तू घेतले पण नसंन कधी ते एवढे महागाचे शूज घेतले साडेचार हजाराचे शूज घेतले फक्त काय भारी दिसतं यार ते चालायच्या वेळेस पण असं वाटतं की पाय आपला आपण गादीवरच बसलोय असं नाईकीचे न खूप भारीचे आहे वरतून पाणी पण पडलं तर ओ ओले नाही होत मग काय तर पण तसं पण आता बाईक वगैरेवर जातो ना आपण तर किक वगैरे मारायच्या टाईमाला हेल्दी जातं थोडंफार तसा काही प्रॉब्लेमच नाही शूजमध्ये खूप भारीचे शूजेत मित्रा गित्रांना पन लागले सांगशील